नमस्कार हां बोला म्हणजे तुम्ही दोघा अच्छा अच्छा नाही तुम्ही जो तुम्ही जी जी योजना आमच्या गावात आयोजित केली होती ना तुमच्या संस्थेनं ते ते चांगलंच चांगलंच होतं पण कसं आहे आता जे मोठे लोकं असतात प्रौढ लोक असतात तर त्यांना कसं म्हणजे वेळेचं लय प्रॉब्लेम असतो आता ते वेळेत जमलं पाहिजे शेतात जाऊन काम करणं आणि मग ते काम सांभाळून परत शिक्षण पण घेणं आता त्याच्यात काय हा काही काही लोकांचं कसं मग आता काय लोकांना कामानिमित्त बाहेर तालुक्याला जायचं असतं मग ते वेळेची ॲड ॲडजस्टमेन्ट होत नाही तर ते तेवढं जरा ते पहा म्हणजे ते कसं करता येईल आणि आमच्याकडं महिलांना थोडंसं जर महिलांसाठी काही करता आलं तर तुम्ही ते पण एक विचार करा ते कसं आहे की आम पण महिलांचा कसं काय होतं आहे की एकतर घर सांभाळायचं स्वयंपाक पाणी सगळं करून मग परत तिकडे यायचं आणि शेतातली कामं पण ह्या दोन गो ह्या सगळ्या गोष्टी जरा मॅनेज व्हायला म्हणजे जरा अवघड जातं हां हां त्याचं काय आहे संध्याकाळची जे वेळ आहे ना म्हणजे सहाच्या दरम्यानची जे वेळ आहे ना तर ती वेळ चांगली आहे म्हणजे तुम्ही त्या वेळेला ठेऊ शकता कारण त्या वेळेला कसं की शेतातून काम करून घरी माणसं येतात आणि त्या वेळेला बायका पण आणि माणसं पण हे दोघेही सोबतच असतात म्हणजे हां सहभागी सोबत होऊ शकतात तुम्हाला असं की पुरूषांसाठी वेगळं आणि महिलांसाठी वेगळं असे वेगळे वर्ग घ्यायची गरज नाही ज्याच्यामुळे त्यांचे दोघांचे पण एकदाच वर्ग सोबत होऊ शकतात नाही अजून तुम्ही आता

नाही शाळेत घेण्यापेक्षा बाहेर शाळेत घेण्यापेक्षा जर तुम्ही बाहेरच हॉलमध्ये बाहेर घेतलं ना म्हणजे असं पटांगणात जर घेतलं तर तिकडे कसं लोकांना व्यवस्थित जरा मोकळी हवा बिवा असेल तर त्यांना बरं वाटेल आणि निसर्गाच्या सान्निध्यात घेतलं तर अजून जास्त बरं वाटेल हां तर मग त्यांच्यासोबत तुम्ही थोडंसं अजून काय आहे तुम्ही की थोडं गाणी गाण्याची अंताक्षरी वगैरे असं जर काही करता आलं तर ते जास्त त्यांना इंटरेस्ट अजून वाढेल आता कसं आहे प्रौढ माणसाला फार शा प्रौढ माणसाला हा शाळेमध्ये त्यांना जायला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं म्हणजे त्यांना जायची इच्छा होत नाही फार तर म्हणजे असं वेगळे वेगळे जरा असं खेळ बिळ करता आले तर हा तसं करू शकता तुम्ही ह्याचा लाभ हा म्हणजे मा माझ्या बायकोने आणि मी हे केलेले आहे तर ते आम्हाला चांगलं वाटलं तर तुम्ही पुढच्या टायमाला जेव्हा येता तेव्हा विचार करा ह्याचा ठीक आहे चालेल ओके ओके धन्यवाद हा